माझी आवडती पुस्तक मालिका कादंबरी आहेत म्हणजे त्यामुळं कोणत्याही कादंबऱ्या असो मला वाचायला खूप जास्त आवडतात जसं की जेव्हा मी जात चोरली आणि बाजीप्रभु देशपांडेची जी कादंबरी आहे पावन खिंड तसेच कथा संग्रहसुद्धा ते ते सुद्धा मला वाचायला आवडतात कारण त्यामध्ये ज्या कथा असतात त्या वास्तव वास्तविकतेशी निग जवळ वास्तविकतेशी त्याचा संबंध असतात त्यामुळं कथा संग्रह असो किंवा कादंबरी असो ह्या मला खूप जास्त प्रमाणात आवडतात जसं जेव्हा मी जात चोरली यामध्ये जातीचा खूप जास्त उद्देश केलेला आहेत जातीचं म्हणजे त्यावेळेस कसे लोक जे अस्पृश्य लोक होते किंवा त्यांनाशी त्यांच्याशी कसे लोकं बो वागत होते हे सर्व त्या कादंबरीमध्ये आलेलं आहे तसेच पावनखिंडमध्ये शिवाजी महाराज यांचे जे शिवाजी महाराजांसाठी जे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी फुलाजी त्यांचेच भाऊ त्यांनी जे फुलाजी देशपांडे यांनी जे केलेलं आहे म्हणजे त्यांचं जे त्यामध्ये जे रौद्र रस म्हणा करुण रस म्हणा किंवा आपल्यास राज म्हणजे राजासाठी त्यांनी जे काही केलेलं आहे खूपच चांगल्या प्रकारे आणि ती वाचल्यावर अक्षरशः डोळ्यात अश्रू येणार अशा टाईपच्या अशा प्रकारचे ती कादंबरी आहेत हा त्यामुळं मला कादंबरी म्हटलं की खूप लगाव आहे कादंबरीपासून खूपच लगाव आहे आणि मी कोणतीही कादंबरी वाचायला बसले जसं मी पावनखिंड एका दिवसात पूर्ण वाचून पूर्ण केलेली आहेत आणि ती वाचताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतेच कारण त्यामध्ये जे त्यांनी केलेलं आहे बाजी प्रभू प्रभूंनी ते खूप छान आणि असे तसे मला खूप सारे पुस्तक वाचायला आवडतात पण सर्वात जास्त म्हणायचे झाले तर कादंबरी आणि कथा संग्रह हे मला खूप जास्त आवडतात तसेच मला वाटसन कळायला खूप आवडतात त्यामुळे ह्या मालिका मला खूप जास्त आवडतात आणि